हो नमस्कार हॉटेल पूर्णब्रम्ह हां मी देशपांडे बोलतो मालक बोला अच्छा अच्छा बोला बोला

अच्छा अच्छा

हो मिळेल ना पण किती तारखेला पाहिजे तुम्हाला

एक मिनिट एक मिनिट हां रजिस्टर बघतो जरा एक मिनिट तेरा तेरा तेरा तेरा तेरा चौदा हां तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे अठरा तारखेपर्यंत आहे मी देऊ शकेन तुमचे अरेंजमेंट करू शकेन ह हो सिं हो हो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सेंट्रल प्लेस आहे ते तिथून गोव्याला तुम्ही जाऊ शकता मा मालवण तारकर्ली किंवा जे काय फिरायचं आहे सगळीकडे तुम्ही फिरू शकता ते तिथून म्हणजे पणजी जर बघितली तर पासष्ट किलोमीटर आहे

हो हो तुमची काय डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्हाला कशी गाडी पाहिजे ए सी पाहिजे नॉन ए सी ठीक आहे ठीक चालेल चालेल मग तुम्हाला तशा पण आहे गाड्या तुम्हाला स्कॉर्पिओ गाडी देईन मी देऊ शकतो आहे बऱ्याच गाड्याच आहे माझ्या त्याचपैकी तुम्ही चॉईस करा त्याप्रमाणे देईन मी तुम्हाला हो प्युअर व्हेज आहे माक्त स्ट्रीट फूड म्हणून आता आमच्याकडे तर काही गोष्टी उपलब्ध होऊ शकतील तुम्हाला पण तुम्हाला काही काही ठराविक ठिकाणं जे तिथं मी तिथं नेऊन तुम्हाला दाखवू शकेन की बॉ अमूक ठिकाणी हे फेमस आहे काही ठिकाणी एक वड्याची एक ट्रेंड तिकडे वडा एक वेगळ्या प्रकारचा होतो काही ठिकाणी काही हां हाव काही ठिकाणी काही ठिकाणी घावण्या उसळ म्हणून जो प्रकार आहे घावणे उसळ चटणी घावणे हा प्रकार इकडता हे तांदुळापासून बनवतात ते तोसुद्धा एक प्रकार एक वेगळाच आहे लाईट वेट हां नाही नाही स्पायसी नसं स्पायसी नस त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि तसं अंबोळी उसळ म्हणून इकडचा एक टिपीकल प्रकार आहे तोही तुम्हाला खायला मिळेल तो आमच्याकडे बनतो आमच्याकडं बनतोच

आमचं ते पॅकेज आहे पॅकेज आहे पॅकेज आहे हां आणि ते पर आम्ही तुम्हाला अकोमडेशन देऊ राहण्याची सोय करू त्याच्यानंतर सकाळी जेवण नाश्ता आपला नाश्ता चहा पाणी त्याच्यानंतर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सगळं तुम्हाला मिळेल प्लस ए सी नॉन ए सी तुम्हाला कसं पाहिजे ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो हां आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या त्या रिक्वा ऑनलाईन ह्याच्यामध्ये आम्ही ते लिहिलेलं आहे कम्प्युटरमध्ये तर तुम्ही ते तेवढं सिलेक्ट हां सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठं फिरायचं असेल तर काही पर्यटन केंद्रं आम्ही दाखवू शकतो या ठिकाणी जर स्कूबा डायविंग किंवा पॅराग्लायडिंग वगैरे करायचं असेल तर ते आम्ही दाखवू शकतो ते ते मालवणला आहे मालवणला तारकरलीला आहे ती सोय साधारण पस्तीस पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर आणि आम आमचं आमचं त्यांच्याशी टायप आहे त्यामुळे आम्ही ती सोय सगळी करू शकतो तुम्हाला हां नाही तर तुम्हाला तिथे म्हणजे आम्ही इथून एकदा तुमचं बुकिंग करून दिलं ना तिथे तुमची ऑनलाईन लगेच सगळं आम्ही ते मॅनेजच करणार तो दिवस दुसरा कोणाला दिला जाणार नाही

येस यस

ओके ओके ओके आणि काही हे वाटलं तर मला हाच व्हॉटसअप व्हॉट्सअप हे करा व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालेल तुम्हाला इतर आणखीन काय माहिती असेल तर येऊ शकेना थँक्यू थँक्यू थँक्यू